हो मी वाय फाय वापरतो कारण तो मोबाईल डेटापेक्षा फास्ट असतो गतिमान असतो आमच्या इथे मोबाईल डेटा आणि आम्ही राहतो त्या ठिकाणी मोबाईल डेटा फार स्पीड देऊ शकत नाही तर जलद चालत नाही म्हणून वाय फाय पा वापरणं आम्ही पसंत करतो आम्ही एका दिवसात सुमारे एक एक जी बीचा डेटा वापरला जातो हो स आम्हाला नेटवर्कशी संबंधित समस्या आल्या आहेत आल्या आहेत कारण अनेक वेळा इथे नेटवर्क गायब होतं बंद पडतं कारण नेटवर्कच्या लाईन्स रस्त्यावरून गेल्या असल्याने काही वेळा वादळामुळे म्हणा इतर गोष्टीमुळे पावसामुळे त्यावर झाडं पडतात त्यामुळे लाईन्स तुटतात आणि नेटवर्कमध्ये व्यत्यय येतो काही वेळा काही तांत्रिक कारणामुळे थेट नेटवर्कमध्ये व्यत्यय येतो आणि आम्ही ग्रामीण एरियात राहत असल्यामुळे नेटवर्कमध्ये व्यत्यय येणं हे शहराच्या पेक्षा दुप्पट टा प्रमाण असतं जास्त प्रमाण असतं त्यामुळे आम्हाला नेटवर्क्सशी स प्रचंड समस्या आहेत त्यासाठी आम्ही वाय फाय हा पर्याय वापरतो मोबाईल डेटा वाय फायच्या मानाने आमच्या इथे थोडा स्लो असल्याने आम्ही वाय फाय वापरणं पसंत करतो आणि आम्ही तरीही काही समस्यांचं निराकरण आता होत आहे त्यामुळे ह्यापुढे आम्हाला नेटवर्कशी संबंधित समस्या कमी येतील असं आमची अपेक्षा आहे